राज्यातील लोक आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी विविध सण साजरे करतात आणि ते इतक्या उत्साहानं करतात की विचारायलाच नको उदाहरणार्थ वटपौर्णिमा या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात नारळी पौर्णिमेला समुद्रकिनाऱ्यावर जाऊन नारळ अर्पण करून मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते तो पण सर खूप उत्साहात केला जातो जीवतीची पूजा ही मुलांच्या आरोग्यासाठी केली जाते या सणामध्ये पारंपरिक पोशाख खास अन्नपदार्थ भक्तिगीतं आणि सगळेजण एकत्र य येतात आणि अशा सणामुळं अशा उत्सवांमुळं सर्व लोक एकत्रित जमतात आपली संस्कृती जप जपतात आणि पिढ्यानपिढ्या ती कशा प्रकारे चालंल ह्या हे बघतात